आता शेती हे क सगळे म्हणजे निसर्गावर आधारित आहे शेतीमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या निसर्गाच्या निसर्गाला अनुकूलच आपल्याला शेतकऱ्याला करावे लागतात आता सध्या अवकाळी पावसाचं वातावरण चालू आहे आणि या ठिकाणी जे काही भाजीपाला असेल किंवा काय असेल या ठिकाणी अवकाळी पावसामुळे त्याचं नुकसान होत असतं तर याच्यामध्ये शेतकरी शेतकऱ्याला या ठिकाणी अनेक संकटाला या ठिकाणी तोंड द्यावं लागतं आपण जर बघितलं त्या ह्या अवकाळी पावसामुळे आणि जे कीटक आहेत हे कीटकदेखील ह्या पिकांवरती आपल्याला बसून बसलेल्या आपल्याला दिसून येते तर त्या ठिकाणी आपण पारंपरिक कीटकनाशकाचा वापर न करता जैविक पद्धतीने जर कीटकनाशकाचा वापर केला तर आपल्याला ह्या शेतीमध्ये त्याचा उपयोग करता येईल आणि त्याच्यापासून आपल्याला आपलं उत्पन्न अधिकाधिक वाढवता येईल